इथे पोवना पवनार गावामध्ये नदी आहे नदीजवळ शिवमंदिर आहे प्रख्यात वर्षापासून ते मंदिर अस्तित्वात आहे आणि तिथे वर्षभरात लोक येत राहतात एतियात ऐतिहासिक स्थळ म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि जवळपास तिथे शिवमंदिरात वर्षभरात लोक येतात राहतात एक महिन्यात श्रावण महिन्यामध्ये तर भरपूर गर्दी राहते आणि बाहेरगावचे पण लोक येतात यात्रा राहते आणि पूजा वगैरे होत राहते तिथे शिवमंदिर आहे नागोबा आहे आणि विठ्ठलरखुमाई आहे अनेक असे देव आहेत सर्व देवांची पूजा वगैरे होते संत वगैरे येतात तिथे कीर्तन होते दहीहंडी होते आणि भ बहुतेक सात दिवस सप्ताह राहाते आणि भ भरपूर लोक त्याचा आनंद घेतात आणि दुसऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूंनी आश्रम आहे तिथे आश्रमामध्ये विनोबाजीचा आश्रम म्हणून प्रख्यात आहे ऐतिहासिक स्थळ आहे तिथे भरपूर वर्षापासून आश्रमामध्ये लोक रा येतात आणि तिथे त्यांच्या रूमा आहे एक एक बाईच्या रूमा अलग अलग आहे आणि तिथे त्यांची लहानपणापासून तर आता म्हातारे होईपर्यंत तिथेच राहातात त्या आणि जेवणा खावण्याची व्यवस्था एकत्रित आहे सकाळी त्यांची पहाटे चार वाजता उठतात तिथे त्यांची प्रार्थना होते प्रार्थना झाल्यानंतर त्यांना देवाची पूजा वगैरे करतात त्या पूजा झाल्यानंतर मग जेवण एकत्र होते त्यांची पूर्ण त्यांचा जेवणाची व्यव वगैरे व्यवस्था तिथेच आहे आणि तिथे त्यांचा त्यांनाच लागून तिथे गाईचा भरपूर गायी आहे तिथे गाईंचा चारा वगैरे तिथेच राहते शेती आहे त्यांची आणि शेतीमध्ये त्या काम करतात काय खाली वेळामध्ये काम करतात आणि